हलो हेवन रेस्टॉरंट ना मी भाग्यश्री मुळे कर्वेनगरमधून बोलत आहे मी थोड्याच वेळापूर्वी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये पंचवीस जणांचं जेवण ऑर्डर केलं होतं ऑर्डर करून दीड तास झाला आहे पाहुणे घरी आले आहे तरीही अजून ऑर्डर पोहचलेली नाही त्या डिलिव्हरीच्या माणसाचा फोनही लागत नाही मी पंचवीस माणसांसाठी गोबी मंचुरियन समोसा टॉमॅटो सूप बटर रोटी व्हेज जयपुरी मलई कोफ्ता सॅलड बुंदी रायता व्हेज बिर्याणी आणि आईस्क्रीम अशी ऑर्डर दिली होती परंतु ही ऑर्डर अजूनही आलेली नाही आहे म्हणून आमची खूप अडचण झालेली आहे आणि त्या डिलिव्हरी बॉयचा पत् ता ही नाही आहे आणि फोनही लागत नाही आहे त्यामुळं तो कुठं आहे त्याचा अंदाजही येत नाही आहे जर तो अजूनी मी अजूनी दहा मिनटं वाट बघेन जर तो अजूनी दहा मिनटं आला नाही तर मी फक्त वीसच माणसांचे पैसे तुम्हाला देईन त्या पाच माणसांच्या पैशांची मला सूट द्या इतकी वाट पाहण्यामुळे आम्हाला त्रास झालेला आहे आता त्याची भरपाई म्हणून आम्हाला सूट द्या आणि तुम्ही तुमच्या डिलिव्हरी बॉयबरोबर लवकरात लवकर संपर्क करा आणि आम्हाला आमची ऑर्डर लवकरात लवकर आमच्या घरी पोहचवा